येस सर यस सं गुड आफ्टनून भेटल्या मला खूप आनंद होतो आहे आजं स्वप्न पूर्ण झाले या स्वप्नासाठी मी तीन वर्ष झालं मी खूप मेहनत घेत येतो मग आज सक्सेस भेटलं मला कष्ट म्हणतात ना मेहनत लगन इच्छा सकाळी लवकर उठायचं मजं इच्छा होती की मी हे प्राईज आणावं यासाठी झोप यायची नाही मी सकाळी खूप लवकर उठायचो साडेचार चारला उठायचो ग्राउंडला जायचं रनिंग मारायची व्यायाम करायचा दिनचर्या मी सकाळी साडेचारला उठायचो ग्राउंडला रनिंगला जायचो यायचो न ऑफिसला जायचो पा दहा वाजता माझा ऑफिसचा टाईम होता चार वाजता ऑफिस सुटायचं परत ग्राउंडला जायचो सहा वाजता आठ वाजता घरी यायचं जेवण हे करायचं रेस्ट घ्यायचा कारण बॉडीला पण थोडं मेंटेन ठेवावं लागतं मॅनेज तर होत नव्हतं थोडं इकडे पण मॅनेज करावं लागतं आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचं असल्यामुळे

तुम्ही खूप कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे तालुका लेवल डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल असे स्पोर्ट्स भेटलेले आहेत बरेच मध्ये भेटलेले आहेत काय याच्यामध्ये हार झाला त्यामुळे मी मागे सरकलो नाही मेहनत घेतली थोडी जास्त मेहनत घेतली हां आपल्याला आपण आपली चूक ओळखावं लागते आपल्याला आपली की आपण काय चूक करत आहोत का च्यामुळे आपण मागं राहत आहोत की आपल्याला आपली चूक ओळखून आपल्याला पुढे हे करावं लागते पाऊलं उचलावं लागते

मला गाईड करणारे माझे कोच होते नरेंद्र मोदी म्हणून आमच्या शेजारच्या गावचे आहेत त्यांनी बी मॅरेथॉनमध्ये फस प्राईज आणलं होतं नंतर त्यांना इंजुरी झाली होती पायाला मग त्यांनी सल्ला द्यायला सुरू केला मग माझी त्यांनी बघितले स्पोर्टमध्ये चांगलं हे होतं सक्सेस होतं मग ते मन त्यांनी मला हे हे केलं त्या दिवशी मी थोडं कमी व्यायाम करतो रन राउंड थोडे ग्राउंडचे याचे कम मारतो थोडं कमी किलोमीटर पळतो म आराम क थँक्यू थँक्यू थँक्यू स